आता कसं आहे आम्ही शेती पूर्वी वेगळ्या पद्धतीनं करत होतो पण आता कसं आहे जमान्याच्या हिशोबानं शेती करावी लागते जसं लोक करतात त्याप्रमाणं आम्ही पण करतो काही सेंद्रिय शेती करतो काही रासायनिक शेती करतो कारण की पूर्ण सेंद्रिय शेती जर करतो म्हटलं तर ते परवडण्याजोगतं नसते सेंद्रीय शेतीत उत्पन्न कमी निघते आणि खर्च पण कमी लागते आणि रासायनिक शेतीचं तसं नाही रासायनिक शेतीत खर्च पण जास्त लागते आणि उत्पन्न पण जास्त मिळते कसं आहे आता उन्हाळा उन्हाळ्यात आम्ही सुरवातीला आमचं पीक काढणं झालं की मस्त त्याला तीन फावडे मारतो तीन फावडेनं काय होते की मस्त अशी जमीन पलटी होते जमीन पलटी झाली की मग ते ढोरं चरतात हे ते त्याचं शेण काही काडी कचरा हे ते मस्त खुलते त्याचही खत होते आपल्याला भरपूर म खताची मत मदत होते आणि नंतर आम्ही त्याला टॅक्टरनं वखरतो वखरलं की मग काही गावातल्या महिला सांगतो आणि काडी कचरं काटे हे ते हवेनं उडून आलेलं सबंध एका ठिकाणी जमा करून ते वेच वाच करून फेकून देतो ते झालं की मग नंतर पावसाळा येते पावसाळा आला की मग पाया पुरवितं पाणी आलं तर एकदम येऊन जाते तर मग त्यावेळेस थोडंसं थांबावं लागते थांबलं तर मग डबल दुसरं पाणी आलं दुसरं पाणी आलं की मग समजा जमिनीची वाफ आता पूर्ण निघाली तेव्हा आप आम्ही पेरणी करतो कारण की कसं होते पहिले जर पेरणी केली पाणी आल्याबरोबर तर जमीन गरम असते जमीन जमीन गरम असली आणि आपण तेव्हाच पेरणी केली तर बियाणं खराब होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात त्याच्यामुळे पहिल्या पाण्यात शक्यतोवर आम्ही पेरत नाही लोकं पेरतात काही पेरणारे पण आम्ही पहिल्या पाण्यात काही पेरत नाही आम्ही मस्त जमिनीची वाफ जाऊ देतो दुसरं पाणी येऊ देतो आणि मग शांततेनं पेरतो शांततेनं पेरल्यावरही कसं जमिनीत पाणी भरपूर राहते त्याच्यामुळे उबवणशक्ती फास्ट होते आणि लवकर लवकर आमचं बियाणं वर येण्यास मदत होते मदत आलं की मस्त जो दाणा नाही निघायचा तोही निघून जाते आणि आम्हाला डबल चुका लावायचं काम पडत नाही म्हणजे डबल डबल रोप समजा लावायचं काम पडत नाही अन् त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं त्याच्यावर फवारा वगैरे माळून मारून त्याला फास्ट वाढवतो लवकर वाढ झाली की मग लगेच मग त्याच्यावर डवरणी करतो डवरणी केली की मग आम्ही गावातल्या बाया सांगतो पाचपन्नास बाया सांगितल्या की मग निंदण करतो निंदण केलं की ते त्याच्यामागचे आम्ही पुंजे पण वेचून एका ठिकाणी गंज करून ठेवतो म्हणजे बुवा इकडे तिकडे झाडावर लहान लहान असते ना ते बाल करोडो म्हणतात आमच्याइकडे तर त्या बाल करोट्यावर जर ते फुंजाना बिंजाना समजा गवत पडलं तर ते दबते एकोडं तेकोडं होते किंवा मग खराब होण्याची शक्यता असते आम्ही ते काही होऊ देत नाही म्हणजे काळजी घेतो भरपूर कारण की जशी आपण मुलाची काळजी घेतो त्याचप्रमाणं आम्ही समजा शेतकरी म्हटल्यावर पिकाची काळजी घेतो कारण की एक झाड जरी गेलं तर आम्हाला असं वाटते की आमच्या हातानं किती मोठं नुकसान झालं म्हणजे खूप आम्हाला दुःख होते त्या गोष्टीचं त्याच्यानंतर मग आम्ही परत फवारा मारतो फवारा मारला की आम्ही मग परत डवरणी करतो आणि डवरणी केली की मग खत पाणी युरिया हे ते सगळं देऊन परत आम्ही व्या फवाऱ्या फवारणी करतो हे किटकनाशकाची कारण की झाड सुदृढ जर असलं तर त्याची वाढ चांगली होते आणि मोठ्या झाडाला भरपूर फांद्या हे ते झालं की नंतर मग त्याला फुलधारणा होते फुलधारणा झालं की कसं एक वेगळंच मस्त झाड वावरात मस्त असं गमते आणि सगळीकडे जिकडे पहावं तिकडे फुलंच फुलं फुलंच फुलं दिसून खूप आनंद होते आणि मग त्यावेळेस आम्ही टॉनिक वगैरे त्याच्यावर फवारतो ते झालं की मग त्याचं रूपांतर फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होते आणि शेंगामध्ये रूपांतर झाल्यावर त्याच्यावर जास्तीत जास्त अळ्यांचा प्रादुर्भाव आम्हाला दिसून येते अळ्या आल्या की मग तर पुरा स शेतकऱ्याचा सत्यानाशच आहे त्याच्यामुळं आम्ही भारी भारी औषधं मारून त्या अळ्यांचा पूर्णपणे नायनाट करून आमच्या पिकाची सुरक्षा करतो आणि परत समजा ते क कोणी दहा दिवसच वाढते कोणी पंधरा दिवस चालीनं संभाळते तर असे आम्ही दोन फवारे काढतो दोन फवारे काढल्यानंतर मग आम्ही ते थोडंसं थांबतो थांबलं की ना त्याची थोडीशी पानझड होते पानझड झाली की आम्ही त्याच्यातून निघालेलं कचरं गवत हे ते कापकुप करतो म्हणजे कसं चालूला चालूच राहतो कापकुप करून झालं की मग ते थोडंसं लवकर सुकते कारण की हिरवळ त्याच्यावर जर असली तर तेच सुकायला उशीर लागते त्याच्यानं आम्ही ते गवत हे ते दुसऱ्या झाडाला झुडपं निघालेले कापून टाकतो पटकन म्हणजे मग लवकर सुकते लवकर सुकलं की मग उदडं निघतो त्यावेळेस कारण की त्यावेळेस काही मजूर सापडत नाही रोजाना उदळं दिलं की मग त्याच्या अंगावरचं काम असते अंगावरचं काम असलं की मग मजूर चांगलं काम करते रोजानं जर सांगितलं तर काही काम करत नाहीत व्यवस्थित त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम येतात मग उदळं दिलं की ते लोक समजा चार हजार पाच हजार असं येकरप्रमाणं घेतात आणि ते घेतलं की मग ते लोक सगळं सोगोन जमा करून गंज लावून पूर्ण झाकझुक करून ते सगळं तयार होते तयार झालं की मग लगेच वाळलेला माल असते माल वाळलेला मालाची मळणी यंत्रानं हे करून लगेच मग आपला माल तयार करून घेतला की पोते पोत्यात टाकून आम्ही घरी आणतो आणि अशा प्रकारे आम्ही मालाची काळजी घेऊन भरपूर उत्पन्न कमावतो